आजकाल लोकांना ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ही खूप मोठी समस्या झालेली आहे कारण आजची जी जे जेवण आणि खाण्यापिण्याची पद्धती आहे त्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आधीच्या काळात जेवण हे सात्विक असायचं जेवणाचे टायमिंग हे ठरलेले असायचे जेवणाची पद्धत ही सुद्धा ठरलेली असायची जेवणामध्ये आपण कुठले पदार्थ घ्यावे कुठले घेऊ नये सकाळी कुठले जेवणात पदार्थ ऍड करायला हवेत संध्याकाळी कुठले पदार्थ खाऊ नये ह्या सगळ्या गोष्टींकडे फार लक्ष दिले जायचे पण आता तसं करत नाही आता जंक फूड जास्त खाल्लं जातं जे अन्न खायला नको ते जास्त खाल्लं जातं आधी ताजे अन्न खायला खूप प्राधान्य दिलं जायचं पण आता नकळत आपण शिळ्या अन्नावर जास्त भर देतो लोकांना कळत सुद्धा नाही की आपण हे शिळं खातोय मार्केटमध्ये अवेलेबल असलेले ब्रेड पिझ्झा पास्ता फ्रोझन फूड्स आणि असे काही आयटम्स जे कदाचित आधीच्या काळात त्याचं नाव सुद्धा काढलं तर ते खायला लोकं तयार होणार नाही आता ते लोक आवडीने खातात प्रोसेस फूड जे असतात त्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात ते सुद्धा लोक खातात आणि त्या मध त्यामुळेच एक रोग निर्माण होतो आपण त्याला रोग म्हणू शकत नाही आरोग्याची एक समस्या म्हणू शकतो जसे की ओबेसिटी जाडपणा जाडपणा हा काही एकासोबत येत नाही तो हळूहळू येत जातो पण नकळत आपलं वजन

आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो उठा बसायला त्रास होतो आपल्या वजनामुळे घुटग्या घुटण्यांवर त्रास येतो आणि आपल्याला चालायला त्रास होतो त्याच व्यतिरिक्त काही हृदयाचे पण आजार होऊ शकतात म्हणून आपण आपल्या जाडपणाकडे लक्ष द्यायला हवं आपल्या अन्नावर लक्ष द्यायला हवं आणि व्यवस्थितपणे आपला आहार घ्यायला हवा